मला आठवत आहे ते वाचलेलं पहिलं अनुवादित पुस्तक जर सांगायचं झालं तर मी सांगेन मला वाटतं ते अनुवाद कोणी केला माझ्या लक्षात नाही आता परंतु चीपर बाय डझन या नावाचं एक पुस्तक आहे ते एका अमेरिकन इंजिनियरच्या आयुष्यावरती आधारित पुस्तक आहे ते तो इंजिनियर जो आहे तो इंजिनियर त्या इंजिनियरला एकूण एक डझन मुलं आहेत म्हणजे बारा मुलं आहेत मुलं आणि मुली मिळून आणि त्या सर्वांना ते एकत्र राहत आहेत मुलं त्यांचे आईवडील आणि ती मुलं असे ते सगळे एकत्र वाढले तर एकत्र वाढत असतानाचे त्यांचे अनुभव जे आहेत ते त्यांच्यापैकीच एकाने शब्दबद्द केलेले आहेत त्यांच्यापैकी एका मुलीने आणि या प पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे इंजिनियर जे होते या इंजिनियरचं कामच असं होतं की आपल्या दैनंदिन कामात लागणारा वेळ जो असतो हा वेळ कसा वाचवता येईल हे वेगळ्या वेगळ्या कारखान्यांना वेगळ्या वेगळ्या व्यवसायांना याबद्दल सल्ला देणं या प्रकारचं त्या इंजिनिअरचं काम होतं हे त्यां हा त्यांचा व्यवसाय होता वेळ वाचवण्यात मदत करणे आणि ते करत असताना त्यांनी आपल्या घरामध्ये देखील कारण ही एवढी एक डझन मुलं वेगळ्या वेगळ्या वयाची वाढत असताना एकाच घरामध्ये ज्या प्रकारचे काही गोंधळ होऊ शकतात ज्या प्रकारच्या काही सिच्युएशन्स येऊ शकतात तर त्या सगळ्या त्यांच्या घरातही नेहमी येत होत्या परंतु त्याच्यामधून वेळ वाचवणं त्या मुलांनी आणि त्या वेळ वाचवण्याची आपापसात सवय करून घेणं मुलांनी आपल्या आपली या सगळ्याचं प्रकर प्र अतिशय सुंदर असं वर्णन त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं आणि हे पुस्तक मला माझ्या आठवणीप्रमाणे मी अनुवादित प्रकारचं वाचलेलं पहिलं पुस्तक होतं जे आवडलं होतं मला अतिशय त्यामुळे मी मुद्दाम ह्याचंही आठवणींनं याचा आवर्जून उल्लेख करेन याच्याबरोबरीनं आणखी एक पुस्तक आहे अनुवादित प्रकारात वाचलेलं ज्याच्यामुळे माझी एका लेखकाशी ओळख झाली असं मी समजतो ते पुस्तक आहे नॉट अ पेनी लेस नॉट अ पेनी मोर हे पुस्तकाचा मूळ लेखक जो आहे जेफ्री आर्चर या जेफ्री आर्चरची नंतर मी अनेक पुस्तकं वाचली त्याची जवळजवळ सगळीच पुस्तकं वाचली म्हटलं तरी चालेल तर त्या जेफ्री आर्चरने लिहिलेल्यापैकी हे हे पहिलंच पुस्तक त्यांनी लिहिलेलं त्याला एका व्यवहारामध्ये नुकसान होतं आणि त्या नुकसानीचा तो बदला घेतो नायक वेगळ्या वेगळ्या लोकांना एकत्र करून वेगळ्या वेगळ्या स्किलसेट असणाऱ्या लोकांना एकत्र करून त्याच्यामधून तो आपली सगळी जी गेलेली पैसे आपले आहेत ते रिकवर करतो अशा प्रकारचा कथानक आहे कोणी म्हणतात की त्याला स्वतःलाही तो अनुभव आला होता जेफ्री आर्चरला आणि त्याच्याहून त्याने ते अशा प्रकाराने स्वतःचे पैसे रीकव्हर केले तर ते मला खरं खोटं यातलं माहीत नाही फारसं परंतु अशा प्रकारची ती कहाणी आहे आणि जी वाचल्यामुळे माझी जेफ्री आर्चर या लेखकाशी ओळख झाली त्या लेख त्याच्या लिखाणाशी ओळख झाली आणि त्याच्यानंतर मी पुस्तकं बरीच त्यांची मिळवून वाचलेली आहेत अशा दोन पुस्तकांबद्दल मी आवर्जून सांगेन धन्यवाद